लेखन करताना खरं तर कल्पना आणि वास्तव यामध्ये प्रचंड अंतर आहे जी मनामध्ये आलेली असते ते कल्पना बाबा मी असं करेन तसं करेन ह्या इथे आणि थोडंसं कल्पनेपेक्षा वास्तवाला महत्त्व दिलं तर ते लिखाण खरंतर समृद्ध होत असते अगदी त्यासाठी काही धोरणं वगैरे काय वापरायची काहीही गरज नाही म्हणजे कुठलंही लिखाण करताना त्या त्या घडामोडीवर त्या घटनेवर आधारित जे आपल्याला चढ दिसत आहे चांगलं बाबा जे समज आहे जे खरोखर समाजासाठी चांगलं आहे आणि त्यातून समाजाला खरोखर पुढं जर प्रेरणा मिळणार असेल ना तर ते लिखाण खरं तर प्रभावी होत असतं अगदी दर्जेदार होत असते आणि ते काळानूक अगदी त्याची महती इतरांना म माहीत होत असते अगदी वास्तव महत्त्वाचं आहे ह्यामध्ये लिखाणामध्ये बाबा निसर्ग समाज संस्कृती शासन समाचार प्रत्येक गोष्टीवर लिहायचं म्हटलं तर भरभरून लिहायला येईल आधी समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक गोष्टी समजत असतात वगैरे की सगळ्याच गोष्टी वाईट असतात असं काय नाही हे आप जसं सुख दु ख ह्या गोष्टी असतात तसं ते प्रत्येक टाप्प्यावर एखादी आनंद देणारी गोष्ट असते एखादं मनाला बरं बरं वाटणारी गोष्ट असते एखाद्याला एखादी व गोष्ट आणखी चांगली वाटत असते म्हणजे प्रत्येक टाप्प्यावर चढ उतार आहेत तसं ते त्या गोष्टी आपल्या लेखांमध्ये आल्या तर ते चांगल्या राहतील आणि ते लिखाण आणखी चांगलं राहत असतंय आणि त्या गोष्टी आठवणीत राहिल्या तर त्या कदाचित ए एकाद्या समाजाला एखाद्या घटनेला एखाद्या व्यक्तिमत्वाला भावली तर ते कुठेतरी आपल्या मनाला नवचेतावनी निर्माण होत असते की बाबा चला हां हे मग आपण विषय मांडला तो योग्य मांडला एखाद्या बाबा ह्या गोष्टीची समाजाला अडचण आहे मग ती जर मांडली तर ती योग्य राहील मग ती जर लेखानातून केली तर त्याला आणखी तिची उंची वाढत असते एक दर्जेदार होत असते एक ताकद मिळत असते त्या गोष्टीला मग ह्यासाठी खरं तर लिखाण केलं पाहिजे सा निसर्ग असू द्या समाज असू द्या संस्कृती शासन भावना इथवर खरं तर सगळ्याच विषयावर लिहायलाच पाहिजे